माननीय विभागप्रमुख पीक विमा विभाग महाराष्ट्र शासन विषय पीक नुकसान दाव्यासंबंधी चौकशी महोदय मी महाराष्ट्र शासनाच्या योजनेची लाभार्थी असून मी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केलेला आहे तथापि या दाव्या बाबत कोणतीही कारवाई केल्याचा तपशील अद्याप मला कळवण्यात आलेला नाही माझा दावा क्रमांक आठ सात पाच दोन शून्य एक तीन नऊ हा आहे हा दावा गेले तीन महिने प्रलंबित असून याबाबतच्या कोणत्याही माहितीसाठी आपल्या कार्यालयाको कडून संपर्क साधला नाही

अथवा सहकार्य करत नाहीत तरी याबाबतीत तात्काळ कारवाई करून अद्ययावत माहिती मला कळवण्यात यावी ही विनंती माझा संपर्क क्रमांक सात चार पाच चार नऊ दोन एक आठ शून्य पाच हा आहे

आपण आपण व्यक्तिशः यात लक्ष घालून माझ्या या दाव्याबद्दल माझ्या या तक्रारीचे निवारण कराल असा विश्वास आहे धन्यवाद